रोपांची काळजी ही आपल्याला एकदम काळजीपूर्वक नीट व्यवस्थित घ्यावी लागते काही काही वेळेस उन्हाळ्यात थंडीमध्ये काही काही रोपे कोमेजून जातात येत ना त्याची वाढ होत नाही त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते त्यामध्ये गुलाब पकडलं मोगरा म्हंटलं एखादं कोणतं छोटं फुलांचे झाडे म्हंटलं जास्वंद म्हंटलं हे थोडे यायला अवघड जातात कारण ह्याची जे मुळे असतात ते खोलवर रुजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी ह्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागते आणि सहसा उन्हाळ्यामध्ये जरा झाडांना जास्त पाणी घालावे लागते कारण ऊन खूप असल्यामुळे उन्हाची तीव्रता जास्त असते त्याच्यामुळे पा झाडे हे कोरडे पडतात त्यामुळे पाण्याची ही जी प पातळी असते ती आपल्याला वाढवावी लागते आणि थंडीत जर म्हंटलं थंडीत म्हंटलं तर येतात सगळे झाडं व्यवस्थित पण तरीसुद्धा झाडांची जरा जास्त काळजी घ्यावी लागते कारण कधी कधी झाडं उगवत नाही तर वाढ व्यवस्थित होत नाही झाडांना कटिंग करावी लागते व्यवस्थित वेळेच्या वेळी उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे झाडांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते तिन्ही ऋतूत असू दे झाडांच्या वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते तिन्ही तिन्ही उन्हाळ्यात खत टाकावे लागतात त्याच्यामुळे जास्त करून तर उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते झाडांची